असं एक पुस्तकंय इतिहासातील पाऊलखुणा म्हणून या नाव असं तर त्याच्यामध्ये त्याचा गाजा वाजा बरां झाला परंतु ते मी वाचन केलेनंतर मला असं कळालं की त्यामध्ये काही वास वाचन्यायोग्य किंवा काय त्यानां सांगायचे लेखकाला हे काही समजू शकलं नाही तेवळ ते वाचनानंतर विरस आला बुवा त्याच्यामुळं मला ते आवडलं नाही पुस्तक एवढ मी सांगू शकतो